सतरावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासातील परिणाम करणारा एक महत्त्वाचा कालखंड आहे कारण यापूर्वी विजयनगरचा पराजय हा सर्वात मोठा हिंदूंचा पराजय होता आणि या पराजया मुस्लिम आक्रमणाने संपूर्ण महाराष्ट्र वेढलेला होता एकेकडे मोगलांची सत्ता होती तर दुसरीकडे आदिल शहाची सत्ता होती अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली या शपथेनंतर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आपल्या नेतृत्वाने आपले साम्राज्य उभे केले मोठमोठ्या त्यांच्या आयुष्यामधल्या घटना आहेत की ज्यामुळे हिंदू साम्राज्य महाराष्ट्राचं साम्राज्य महाराष्ट्राचा इतिहास बदललेला आपल्याला दिसून येतो त्यांनी गडकिल्ले त्यांनी इथल्या रयतेची मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली इथली सभ्यता इथली संस्कृती टिकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर इथली संस्कृती सगळी रसातळाला गेलेली दिसून आली असती असे आपल्याला म्हणता येईन